हां बोला हां महाराष्ट्रात असं खूप ठिकाण आहेत म्हणजे मुंबई फिरायला आहे पुणं आहे फिरायला तुम्हालाही अच्छा म्हणजे असं गावातली यात्रा वगैरे मग तुमच्याबरोबर कोण वयस्कर वगैरे आहे का अच्छा अच्छा

मग तुम्ही नाशिकमध्ये भरपूर आहे जागा फिरण्यासारखा काही कॉलेजेस पण आहेत जे चांगले विंटेज असा लूक आहे त्यांचा एक तुम्हाला ते पण विजिट करायचं असेल तर ते पण करू शकतो नागपूरमध्ये खाण्याचं खूप ठिकाण आहेत ते तिकडे तुमचं फूडचं तुम्ही एक्स्पलोर करू शकतात खूप मग कोकण आहे कोकणामध्ये तुम्ही मेन तर असं राहणं त्यांचं खूप जास्त असं गांव गावातलं राहणं बोलतात ना तसं आहे आणि खूप तुम्हाला असं थंड वाटेल शांत वाटेल हां हां म्हणजे तुम्हालाही बीच वगैरे पण बघायचा असेल तर तिकडचे बीच खूप क्लीन पण आहेत आणि चांगले आहेत तुम्ही जसे कम्फर्टेबल आहात तसं आता तुम्ही बोलाल की स एयरपोर्टमधून डायरेक तुम्हाला पिकअप करायचं असेल तर तसं किंवा तुम्हाला कॅब थ्रू इथे यायचं असेल तर तसं पण चालेल किंवा एक तुम्ही कोणत्या टू बस टूरने येत आहेत तर ते तसं पण चालेल मग आम्ही तुम्हाला तिकडे एक पिकअप पॉईंट देऊ तुम्ही या आमच्याबरोबर मग आपण तिथून पुढे हॉटेल बुकिंगचं वगैरे बघू तुम्ही जिथे बोलाल हां हां तर तुम्ही कन्फॉम् लिस्ट सांगा की तुम्ही किती जण आहात असं आठ सात तुम्ही बोलत आहेत आता हां हां हां आणि मग तुम्ही पण जरा रिसर्च करा की तुम्हाला कोणता कोणता प्लेस जाण्यासारखा वाटत आहेत आता कोकण आपण डिसाईड केलं तर कोकणात तुम्ही पण एक्स्पलोर करा आम्ही पण तुम्हाला काही ठिकाणं देऊ जवळपास मग त्यानुसार आपण हॉटेल बुक करू आणि त्यानुसार पॅकेज डिसाईड होईल नाही हां बरं बरं बरं तुम्हाला असं डॉमेट्रीज वगैरे हवे आहेत की असं नुसतं हॉटेलमध्येच हां फाई स्टार वगैरे बघायचे आहेत हां कारणकी तुम्ही फ्रेंड्स फ्रेंड्स येत आहेत ना मग डॉमेट्रीज तुम्हाला जास्त कम्फर्टेबल पडेल आणि स्वस्त पण पडेल हां माऊंटन्स पण आहेत हिल् रो हिल एरिया पण आहे हां कोणी असं लहान मूल किंवा वयस्कर नाही आहे ना जास्त कारण मग त्याचं त्याचा आपण हॉटेलमध्ये वगैरे त्यांच्यासाठी स्पेसिफीक तसं बुक करू शकतो की आम्हाला स्विमिंग पूल पाहिजे किंवा प्ले एरिया पाहिजे मग त्यानुसार तुमचं हां कारणकी तुमचं नाईट टाईमला काय प्लॅन ठरला डी जे वगैरे तर तिकडे तर तुम्ही स्वतःची म्युजिक प्ले करून तुम्ही तिकडे एन्जॉय करू शकतात रात्री हां तुम्ही याच मॅसे याच्यावर मेल करा किंवा मेसेज करा ॲज यू विश हां हां